माणसांना नेहमी आपल्या मुळाशी जुळून राहिलेलं आवडते आणि त्यांना जर परत जोडायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांच्या ज्या जुन्या गोष्टी असतात माणसांच्या आवडीनिवडी त्यांच्या आठवणी जुन्या त्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यांना त्यांच्या मुळाशी जोडायला त्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत आजही त्या जपल्या जात आहेत आणि जुन्या ज्या आठवणी आहेत आठवणीमधून माणसांना खूप काही शिकता येते त्यामधून बराच बदलही घडतो आहे आठवणीमधून माणसांना त्यांचे जुने दिवसं आठवतात ते कसे होतेत आणि त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं होतं त्यांची जी आधीची पिढी होती ती कशी होती त्यांची देखरेख कशा प्रकारे करायची ह्या सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या मुळासोबत जुळून ठेवायला कारणीभूत असतात आणि जुन्या गोष्टीदेखील त्यांना आठवतात जुन्या गोष्टीशी जुळून राहायला लोकांना खूप आवडते